अभियांत्रिकीच्या अध्ययनासाठी व्यवसायासाठी रेखाटनाचं प्राविण्य असणं हे खूपच आवश्यक असं आहे कारण असं की एखाद्या गोष्टीचं रेखाटन असेल तर ती गोष्ट करणे कधीही सोप्पी जाते आणि अभियांत्रिकी ह्याच्यात तर खूपच महत्त्वाचं आहे कारण का त्याच्यात खूपसे असे विषय येतात की त्या ठिकाणचा भूभाग कसा आहे खडकाळ आहे पांढरी जमीन म्हणतो आपण भुसभुशीत जमीन अशी आहे तिथलं हवामान कसं आहे त्या हवामानानुसार त्याचं रेखाटन कसा हवं जागा कसे आहे कुठल्या जागेवर कोणती गोष्ट आली पाहिजे वास्तुशास्त्रानुसार कोणती गोष्ट कोणत्या ठिकाणी आली पाहिजे ती चुकीची न होता कामा नये पूर्व दिशेच काय हवं खिडकी कुठं हवी अशा प्रकारचं रेखाटन तसंच रस्त्याचं असेल तो रस्ता त्याचं लांबी रुंदी किती असली पाहिजे तो मार्ग कुठून कुठं जातो त्याच्यात तो कशा प्रकारे असल्या पाहिजे कुठल्याही गोष्टीच रेखाटन असणं एखादं ऑफिस असेल एखादं मोठ्ठे एखादी बिल्डिंग असेल तर त्याच्यात हवे हवा वगैरे सगळ्यांना व्हेंटिलेशन व्यवस्थित मिळणं हवा सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळणं त्याच्यासाठी त्याचं जे रेखाटन असतं ते करणं त्याच्यामुळं खूपसे प्रॉब्लेम असतात खूपसे जे अडचणी असतात त्या दूर होतील सगळ्यांना व्यवस्थित सूर्यप्रकाश आणि हवा कशी मिळेल त्यानुसार ते आपण रेखाटन कसं करू शकतो त्याच्यात जर प्राविण्य असेल तर ती व्यवस्थित गोष्ट होईल आणि त्याच्यामुळं झाला तर फायदाच होईल आणि ते येणं खूपच महत्त्वाचं आहे त्याशिवाय जर एखादी बिल्डिंग जर एखादं बांधकाम केलं आणि त्याच्यात जर तो प्राविण्य नसेल आणि ते चुकीचं झालं तर त्याच्यातून आपलं आर्थिक नुकसान पण होऊ शकतं त्याच्यामुळं ते सगळं येणं खूपच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यात प्राविण्य असणं खूप महत्त्वाचं आहे